हॅलो म्हात्रे टुरिस्ट मला येत्या सोमवारी अलिबाग येथे जायचं आहे एका दिवसाच्या सहलीसाठी हां हां माझं कुटुंबसुद्धा माझ्यासोबत आहे तर त्यासाठी मला एक कार आहे ती बुक करायची आहे तर त्यासाठी मला किती पैसे तुम्हाला द्यायला लागतील किंवा कसे असणार आहे कॅब उपलब्ध म्हणजे एकूण टोटल दहा माणसं आम्ही आहोत हां हां दहा माणसं तर पॉसिबल नाही आहेत एका कारमध्ये जाण्यासाठी हा आम्हाला दोन चालतील मग दोनमध्ये एक मोठी द्या ज्याच्यामधे एकूण सहा लोकं बसतील आणि दुसरी ज्याच्यामधे चार लोकं आरामात जाऊ शकतात तर मग अशा दोन तुम्ही आम्हाला बुक करुन द्याल का तर त्यासाठी किती किंमत लागेल हो हो टोटल दहा लोकं आहेत त्यासाठी एक सहा लोकं आहेत ते एकत्र जातील आणि त्यानंतर चार लोकं आहेत ते एकत्र जातील अशा दोन कार बुक करायच्या आहेत ओके तर तुम्ही आम्हाला त्याची किंमत सांगा